आमच्या स्वैपाकघरात असे अनेक विद्युत उपकरणे आहेत विद्युत उपकरणे म्हणजेच इलेकट्रोनिक वस्तू जसे फ्रिज फ्रिज आहे मिक्सर आहे रोटीमेकर आहे मायक्रो ओव्हन आहे चिमणी आहे सॅन्डविज मेकर अशा अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत जे करून इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून आपले काम लवकर आणि सहजरित्या होते म्हणजे ज्या कामासाठी थोडा अधिक वेळ लागला स लागेल ते काम आपण थोड्याच वेळात करतो असे थ काही वर्षापूर्वी हे काय इलेक्ट्रॉनिक एवढे नव्हते कारण जेव्हा माझ्या आईचं लग्न झालं होतं तेव्हा आमच्या स्वैपाकघरात हे सगळे काही वस्तू नव्हते कारण त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जास्त वापर न नव्हते करत ते जास्तीत जास्त हातानेच वापर करायचे आणि जास्तीत जास्त रोटी बनवणे किंवा ते सगळे हातानेच करायचे आणि ह्या सगळ्या वस्तू आल्यापासून आता कसं टाईमाचा पण टाईम पण वाचतो आणि दुसरे त्याच कामामध्ये दुसरे कामं पण होतात त्यामुळे आत्ताचा अनुभव म्हणजे त्या पण दिवस आठवतात आणि हा आताच पण अनुभव चांगलेच आहेत